राज्यातील विविध समुदायांचा एकमेकाशी चांगला संवाद आहे कधीकधी भांडत असतात पण इतर वेळेस संवाद चांगला आहे अन त्यांचं सहजीवनही चांगलं आहे आणि तसं सहजीवनही एकमेकाचं जरी मागं एकमेकाला नावं ठेवत असले तरी ते वागताना एकमेकाशी चांगले वागतात आणि असा समुदायाचा संवाद आणि सहजीवन एकमेकाशी चांगलं ठेवणं हे गरजेचंच आहे कारण त्याशिवाय आपण समाजात राहू शकत नाही समाजात माणूस जगू शकत नाई आणि एकमेकाला एकमेकाची गरज असते एकमेकाकडूनं एकमेकाला देवाणघेवाण चालू असते आणि व्यापार आणि व्यवसायात सुद्धा एकमेकाच्या एकमेकाला एक समुदाला समुदायाला संवाद करणं आणि सहजीवन गरजेचंच आहे त्यामुळं राज्यातील समुदायांचा संवाद एकमेकाशी मागं जरी किती नावं ठेवली तरी संवाद चांगल्या प्रकारे असतो आणि सहजीवनही चांगले असते